हालो अबीस रेस्टरॉयत ना मी तन्वी गावडे बोलते तुमच्या हॉटेलमधून मी आता पार्सल मागवलं होतं हो त्याच्यामधून काही आयटम्स मिसिंग वाटत आहेत हो माझा ऑर्डर नंबर आहे चार पाच सहा आठ मी नॉन वेज आणि वेज असं दोन्ही मागवलं होतं नॉन वेजमध्ये चिकन लॉलीपॉप चिकन चिली आणि चिकन रस्सा होता विथ राईस हो आणि वेजमध्ये पनीर टिक्का वेज कोल्हापुरी आणि चपातीच होती हो मी त्याबरोबर कोल्ड्रिंक्स पण घेतले होते टू लिटर्स थम्स अप पण ना त्यातले फक्त मला वन लीटर थम्स अप भेटलं आहे हो आणि त्या आणि मला चिकन लॉलिपॉप्स आणि चपाती हे मिसिंग आहेत हो आज आमच्या घरी पार्टी होती सो मी हे सगळं मागवलं होतं पण आता आयटमच मिसिंग आहेत तुम्ही काही करू शकता का त्या बदली ठीक आहे ऑर्डर रिप्लेस करुन किती वेळात येईन ऑर्डर रिप्लेस करून ओक्के पंधरा वीस मिनटं ओक्के ठीक आहे थँक्यू तुम्ही बघितल्याबद्दल सगळं हो हो हो नक्की नक्की थँक्यू